नमस्कार हा कॅब एजन्सीचा फोन नंबर आहे ना हां आत्ता मी इथं विमानतळावर उभी आहे तुमची कॅब मी बुक केलेली होती तीन दिवसांपूर्वी आणि हे बघा तुमचा ड्रायव्हर माझ्यासमोर उभा आहे आणि तो पैसे मागतो आहे मी अजिबात या ट्रीपचे पैसे देणार नाही कारण गेट बंद झाले आहे विमान चुकलेलं आहे माझं तुमच्या कॅबमुळे तुम्ही मला कळवायला पाहिजे होतं ना की आमची कॅब येऊ शकत नाही किंवा लेट येईल तर मी दुसरी काही तरी व्यवस्था केली असती ना पण आता तुमच्या ड्रायव्हरने लेट केल्यामुळे माझं विमान चुकलेलं आहे आणि माझ्या बरोबरीची मंडळी सगळी पुढं निघून गेली आहेत आता मला काहीही करून जास्त किंमत देऊन विमानाचं तिकीट घ्यावं लागणार आहे आणि याला जबाबदार कोण नाही नाही नाही तुम्ही मागूच नका पैसे माझ्याकडे या ट्रीपचे पैसे तर मी देणार नाहीच आहे उलट माझ्या नुकसान भरपाईसाठी मी प्रयत्न करीन तुम्ही मला नुकसान भरपाई दिली पाहिजे याची हॅलो हॅलो ऐकताय ना ऐकताय ना तुम्ही हां तर मी पैसे या ट्रिपचे अजिबातच देणार नाही तुमच्या ड्रायव्हरला तुम्ही फोन करून सांगा काय वाटेल ते करा माझं विमान चुकलं आहे ही गोष्ट खरी आहे आता मी काय करू सांगा काय करू दुप्पट किंमत देऊन जर मला विमानाचं तिकीट घ्यावं लागत असेल तर मी काय करणार आणि ते घ्यावंच लागणार आहे मला माझ्या बरोबरचे लोक सगळे पुढं गेलेले आहेत आणि इतकं नाही तर मी ही गोष्ट लिहून सोशल मीडियावर टाकणार आहे की किती बेजबाबदार लोक आहात तुम्ही किती बेजाबाबदार अरे मला कळवायचं तरी त्या ड्रायव्हरला मी सारखे फोन करते आहे वेळ झाल्यावर तर त्याचा एक नाही दोन नाही तो फोन उचलत नव्हता हॅलो हॅलो ऐकताय ना तुम्ही हां तो फोन उचलत नव्हता बरं आला तो आला उशीरा उशिराच आला आम्ही खरं वेळ ठवलेली असते मध्ये निमानाचं टायमिंग माहीत असल्यामुळं त्याच्या आधी तीन चार तास वेळ ठवलेला असतो तो ड्रायव्हर आला आणि त्याच्यानंतर तो म्हणतो मी ट्रॅफिकमध्ये अडकलो अरे हे गृहीत धरूनच आम्ही तीन चार तास ठेवलेले असतात ना आणि तो ड्रायवर इतक्या उद्धटपणे बोलतो आहे माझ्याशी काय लिमिटच नाही त्याला मी देणार नाही हे नक्की आहे तुम्ही काही करा मी या ट्रिपचे पैसे देणार नाही कळलं